हॅलो मॅम मी नेहा बोलत आहे मला ना मुलाची ॲडमिशन करायची होती दोन मुलं आहे एक एल के जीमध्ये आणि एक एक एल के जीमध्ये टाकायचा आहे आणि एक एक सेकेंडमध्ये हा सगळ्यांची एल के जीची आणि सेकेंड काय काय आहे मग फक्त एकच सुट्टी आहे खूप जास्त होते आहे नाही आणि युनिफॉर्म वगैरे स्कूल बस

एक्झाम फी वगैरे माझं एजुकेशन का

त्यांचं ग्रॅज्युऐशन झालेलं आहे बिझनेस करतात हा मी हाऊस वाईफ आहे ब्युटी पार्लर वगैरे करते मी घरी

नाही नाही कोणी तर नाही आहे माझे मिस्टरच करतात फक्त मी ब्युटी पार्लर करते माझे हज हजबंड जॉब करतात बिझनेस करतात ती बस तिथे येणार नाही म्हणाले ना संपत नगरपर्यंत कधी फ्री कधी येणार अच्छा अच्छा ठीक आहे मग यायचा